स्कॅनरायकडून मी एक बूट खरेदी केले होते पण त्या बुटाची क्वालिटी मला आवडली नाही आहे आणि ती मला वापस करायची आहे पण त्याची वेबसाईट मला कुठून मिळेल कुणी सांगेल का तर ते बूट वापस करायचे असेल तर मला कोणत्या परिस्थितीतून जावं लागेल किंवा काय करावं लागेल ते वापस करण्यासाठी मला काही फॉर्म वगैरे फिलअप करायचं आहे का किंवा त्याची लोकेशन वगैरे मला पाठवू शकाल का तुम्ही